मराठी लोकान लोकं जेव्हा बोलतात तेव्हा सगळ्यांनाच मराठी भाषा समजते असं नाही प्रत्येकाची भाषा वेगळी आहे प्रत्येकजण वेगळ्या भाषेत बोलतो काहीजणं हिंदी काहीजणं मरा काहीजणं इंग्रजी काहीजणं उर्दू काहीजणं तेलगू असे बोलतात तर मग मी एक एक्झाम्पल म्हणून हिंदी भाषेचं सांगेन सगळ्यांनाच मराठी लोकांना सगळ्यांना हिंदी भाषा बोलता येते असं नाही जर मग एखादा हिंदी मनुष्य समोर असेल तर त्याला कसं सांगणार तर त्याला सांगताना मग प्रत्येकजण अरे तुम इधर से कायको आया तुम्हाला समजता नाय काय तुम्ही इधर से नक्को येने को होता तुम को तुम ऐसा नको वागता हे काय करून ठेवलं आहे तुम्ही असं बोलताना प्रत्येक वेळेला हिंदी काही शब्द हिंदी तर काही शब्द मराठी असं बोलतात म्हणजे एख एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा एक पाणीपुरीवाला आहे आणि त्याला मी त्याच्याकडून पाणीपुरी मागतो आहे तर भैया मेरे को एक पानीपुरी पाहिजे होता पण जास्त तिखट नको वो जास्त तिखा न तिखा नको बनव तुम मराठी समजताए अरे देवा आता कसं करने का तो फिर एक काम करो मी तुम्हाला सांगतो तसं बनव हा म्हणजे बघ पानीपुरी तिखट नको तो वो हरा चटनी हिरवी चटनी उसका पानी नक्को डाल नक्को नक्को अजिबात नक्को हां तो गोड चटनी का पानी डालो हां असं म्हणजे यातून मराठी भाषा पण भाषेचं काय त्याला म्हणू शकतो आपण भाषेचा वापर कमी करून आपण म् अनमराठी लोकांसोबत बोलू शकतो आणि दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा आता मी कॅब बुक केली आणि येतोय कॅबवाला ड्रायवर आणि तो प्रॉपर हिंदी बोलणारा असेल तर मग मी त्याच्याशी मराठीत बोलताना त्याला असं सांगेन की मेरा घर जो हे वो अलिबाग में अलिबागमधीच शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिच्या त्याच्या नीचे त्याच्या नीचे सामने का बिल्डिंग है ना उसके उधर रुकने का तुम हां उधर थामने का मै आयेगा तुम मेरे को फोन करने का तो मै आयेगा फिर तुम मेरे को लेके जाओ असं तोडकं मोडकं हिंदी थोडं हिंदी आणि थोडं मराठी बोलून आपण नॉन मराठी लोकांना मराठी भाषेत सांगू शकतो म्हणजे मराठी न बोलता मराठीतच सांगू शकतो